मला लेखनाची आवड आहे आणि ही कल्पना मला फार पूर्वी म्हणजेच मी ज्या वेळेला शाळेमध्ये शिकत होतो तेव्हापासूनच मला मिळालेली आहे माझे एक सर की ज्यांच्या प्रोत्साहनाने मी लिहायला लागलो आणि लिहिता लिहिता लिहिता मी आज अशा प्रकारचं लेखन करतो आहे की आद्याक्षरावरून काव्य लेखन आणि ह्यामध्ये समाज पण येतो निसर्ग पण असतो संस्कृती पण असते शासन पण आहे आणि अनेक समस्या आणि भावनांचा पण त्या ठिकाणी उहापोह केला जातो मला नावावरून किंवा अक्षरावरून कोणतंही काव्य लिहिणं सहज सोपं होतं एखाद्या व्यक्तीचा जर सत्कार समारंभ असेल पुरस्कार प्राप्त असेल तर त्यांच्या नावावरून त्यांचे गुण मी त्या ठिकाणी लिहितो आणि ते लिहिणं मला नेहमीच आवडतं